भारतामध्ये एकूण अठ्ठावीस राज्य आहेत आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या लॉन्ग लँग्वेज आहेत बघायला गेलात तर महाराष्ट्रामध्ये मराठी हिंदी भाषा बोलली जाते तसंच तुम्ही गुजरातमध्ये गेला तर गुजराती भाषा बोलली जाते तमिळमध्ये तमिळनाडूमध्ये गेला तर तमिळ भाषा बोलली जाते तसं क कर्नाटक आहे केरळ आहे तसे अत्ये अजून स्टेट आहेत तिथे आपापले लँग्वेज बोलल्या जातात बघायला गेलात तर महाराष्ट्रामध्ये मराठी ही लँग्वेज खूप प्रसिद्ध आहे म्हणजे आपल्या राज्याप्रमाणे आपण आपली लँग्वेज आणि भा संस्कृती जोपासली पाहिजे ब तसं म्हणायला गेलं तर गुजरातमध्ये गुजराती भाषाए ते त्यांची संस्कृती त्यांच्या संस्कृतीप्रमाणे ती जोपास ती जोपासली पाहिजे तसं मरा आपल्या राज्याप्रमाणे ज्या लँग्वेजेस आहेत त्या आपण जोपासल्या पाहिजेत त्या त्या बोलल्या पाहिजेत त्या बोलायला आपण शिकलो पाहिजे किंवा अजून दुसऱ्या कुठच्या स्टेटच्या भाषा आहेत त्यासुद्धा आपण ब शिकल्या शिकायला हव्या म्हणजे तिथे गेल्यावर आपल्याला त्या भाषेचा फायदा होतो म्हणजे आपल्या दुसऱ्या व्यक्तीसह आपण त्या भाषेमध्ये निदान बोलू शकतो त्यामुळे आपली आपली भाषा किंवा अजून कुठच्या स्टेट स्टेटमध्ये गेलो तिथली भाषा आपण शिकली पाहिजे जेणेकरून आपल्याला संभाषण दुसऱ्या व्यक्तीसह बरोबर आपल्याला करता येईल बघायला गेलात तर वेगवेगळ्या भाषेमध्ये लोकं आपापल्या व्यक्तीसह बोलतात म्हणजे मराट महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेजेसमध्ये महा लोकं बोलतात किंवा हिंदीमध्येही बोलतात गुजरातमध्ये गेलं गुजराती लँग अ ये ए गुजराती लोकं गुजराती लँग्वेजमध्ये आपल्या लोकांबद्दल बोल लोकांबरोबर बोलतात जसंच केरळमध्ये काही ठिकाणी आपण गेल्यावर आपल्याला भाषेचा प्रॉब्लेम होतो त्या लोकांना आपली भाषा समजत नाही किमान त्यासाठी तरी आपलं त्यांची लँग्वेज अशी शिकली पाहिजे किंवा त्यास थोडी आं त्यांच्याबरोबर आपल्याला बोलता येईल अशी लँग्वेज शिकायला हवी